हो माझ्या क्षेत्रात पर्यटकांसाठी स्थानिक टूर गाईड आणि सेवा प्रदान उपलब्ध आहे जे पर्यटकांना आमच्या भागाची सखोल माहिती देतात आणि सहल घडवतात हे गॉड हे गाईड्स पर्यटकांना स्थानिक इतिहास संस्कृती परंपरा आणि नैसर्गिक संपत्तीबद्दल माहिती देतात ज्यामुळे पर्यटकांना त्या ठिकाणाची समृ समृद्धी अनुभव मिळतो त्यांनी फक्त मत माहितीची दिलीच नाही तर त्यामधील कथा दंतकथा आणि विशिष्ट गोष्टी सांगून पर्यटकांचा उत्साह वाढतो आमच्या भागातील टूर गाईड प्रमुखपणे मराठी हिंदी आणि इंग्रजी ह्या भाषांमध्ये संवाद साधतात कारण स्थानिक आणि देशभरातून येणारे पर्यटक या भाषांमध्ये सहज समजून घेऊ शकतात काही ठिकाणी जिथे परदेशी पर्यटकांचं ये जा जास्त असते तिथे काही गाईड्स फ्रेंच जर्मनी किंवा स्पॅनिश यासारख्या परकीय भाषेमध्ये बोलू शकतात ज्यामुळे परदेशी पर्यटकांना सोयीच चं वाटतं या स्थानिक गाईड्स त्यांच्या भागाची चांगली ओळख असल्यामुळे ते पर्यटकांना कमी प्रसिद्ध पण सुंदर ठिकाणे दाखवतात हे सहसा मुख्य प्रवाह प्रवाहातील पर्यटन स्थळांमध्ये येत नाही त्यामुळे पर्यटकांना अधिक वैविध्यपूर्ण अनुभव मिळतो आणि स्थानिक अर्थव्यवस्थाही हातभार लागतो